कला ही खूप जास्त प्रचलित झालेली एक म्हणजे एक म्हणू शकतो आणि हस्तकला त्याच्यातील एक सर्वात जास्त ओळखली जाणारी आत्ताचे क्षेत्रातील हे आहे शे हस्तकला म्हणलं की हस्तकला ही वेगवेगळ्या क्षेत्रात वापरली गेली जाते जसं की फॅशन डिझाईनिंग परत इंटिरिअर डिझाईनिंग ह्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील ती कला वापरली गेली जाते आणि शे हे ही कला ही अशी वेगळी कला आहे जी एखाद्या गोष्टीची शोभा वाढवते एखाद्या गोष्टीला ते रंग देते आणि ही गोष्ट त्या वस्तूला किंवा त्या तिथं जेवा ती हे केली जाते ते त्या वेळेला ती वेगळीच रूप देते आणि ते वेगळेच आकर्षण असते त्या गोष्टीचं आणि ही ही कला एक वेगवेगळे डी फॅशन डिझायनींग म्हणलं तर जाहिराती आहेत वेगवेगळे क्षेत्रातील त्या सगळ्यांसाठी पण वापर केला गेला जातो ही वेगवेगळ्या क्षेत्रातील जाहिरात परत इंटेरिअर डिझाईनिंग परत प्रोडक्शन वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी ह्या क्षेत्राचा ह्या कलेचा वापर केला जातो आणि ही कला ही पारंपरिक कला आहे ही स सर्वात जास्त म्हणजे वापरली गेलेली के ये कला आहे आणि ह्या कले शिवेच कुठच्या गोष्टीला शोभा नाही असं म्हणल्याससुद्धा पण हरकत नाही आहे ही कला मात्र सर्वात जास्त ओळगली जाणारी कला आहे आणि ह्या कलेचा प्रभाव हा आत्ताच्या जनरेशनवरतीसुद्धा पडतो आणि ही ही कला त्या जनरेशला आकर्षण करती आहे की ह्या कलेतसुद्धा एक वेगळं हुरूप आहे वेगळे एक रूप आहे की तुम्ही त्या कलेला जॉईन करा किवा त्या कलेची तुम्ही आवड निर्माण करा असं ही कला वेगवेगळ्या निर्मात दर्शवते